बुलढाणा जिल्ह्याचे ठिकाण आहे इथे जास्त करून मेडिकल कॉलेजेस आहे इंजीरिंग कॉलेज आहेत इंजींरिंग कॉलेज सरकारी आहेत काही त्याच्यामुळे तिथे ॲडमिशन होते जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे आय टी आय पण आहे इथे आय टी आयचं ट्रेनिंग घेतल्यामुळे तीन वर्षाचं ट्रेनिंग आय टी आयचं बारावीनंतर आय टी आय केलं जातं इंजिनिअरिंगमध्ये बारावीनंतर ॲडमिशन होते चिखलीला इंजीनीरिंग कॉलेज आहे बुलढाण्यात लद्दड कॉलेज आहे इंजिनिअरिंग आणि आय टी आय सरकारी आय टी आय आहे कॉलेज केल्या तीन वर्षाचं ट्रेनिंग झाल्यावर लगेच सर्विस लागते आणि पेमेंट वगैरे चांगलं भेटतं जीवनशैली म्हणजे बुलढाणा हा थंड हवेचं ठिकाण आहे इथली जीवनशैली साधी आहे इथले लोक जास्त करून सरकारी सर्विसवर आहेत झेड पीमध्ये आहेत